हॅलो हां कोण बोलताय

अच्छा शेख फरीद दर्गा हे आपल्या वर्धेमधून दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि शेख फरीद दर्गा हा बघायला खूप चांगला आहे मिन्स तिथे जे आहे तर तिथे बघण्यासारखं भरपूर काही आहे जसं तिथे सुरुवातीस आपण जायचं म्हटलं तर तिथे चादर वगैरे सोबत घेऊन जावं लागते बिकॉज त्या दर्ग्यावरती जे असते तिथे टाकावं लागत असते त्यांना आणि ते एक मौलाना असतात तर त्यांच्या हातानी वगैरे ते टाकत असते ते सोबतच आपल्याला तुम्ही काय कितीजण येणार आहेत तिथे अच्छा फॅमिलीसोबत येणार आहेत का तर मग फॅमिलीसोबत येणार आहे तर मग तुम्ही चार पाचजण कशानंं येणार आहे तुमच्याकडे गाडी आहे की गाडी आमच्याकडून राहणार अच्छा तुमच्याकडे कोणती गाडी आहे फोर व्हीलरमध्येच अच्छा कार आहे काय तर ठीक आहे ना तुम्ही जर इथपर्यंत आलात मजे कारनी तर तुमा तुमचे म्हणजे जे चार्जेस आहे जे माझ्या गाडीनी चार्जेस लागणार होते ते तर तुम्हाला लागणार नाही तर तुम्हाला माझे कमी बजेट म्हणजे तुम्हाला मस्त घुमायला पण होते के आहे का नाही तर त्याची जी म्हणजे तुम्ही इथपर्यंत याल देन तिथून मग मी तुम्हाला माझ्या गाडीने जर घेऊन गेलो समजा तुम्हाला तिथून म्हणजे इथे आल्यानंतर इथे आल्यानंतर असं आहे दर्ग्यावरती आल्यानंतर तुम्हाला तुमची प्राईज लागत नाही तर माझीच म्हणजे माझ्या पर्सनल गाडीनी मला घुमवावं लागते तुम्हाला पूर्ण दर्गा दर्गा हा सात किलोमीटरच्या आतमध्ये येत असतो तर त्याच्यामुळे माझ्या गाडीन जो प्रवास आहे तो तुमच्या सहाजणांचा करावा लागतं तर त्याची मी कॉस्ट दोन हजार रुपये घेत असतो तर तुम्ही दोन हजार द्यायला ठीक आहेत ठीक आहे ना हां सोबत दोन हजारसोबत माझं जे मी गाईड करीन तुम्हाला ठीक आहे की दर्गा असा आहे दर्ग्यामध्ये हे आहे बघण्यालायक तर त्याची पण मला एक्स्ट्रा फाईव हंड्रेड रुपये चार्जेस लागते मीन्स पाचशे रुपये तर दोन हजार पाचशे लागेल टोटल तुम्हाला तर तुम्ही ठीक आहे देण्यासाठी तर ठीक आहे तुम्ही उद्याला सकाळला मी किती वाजता येऊ मग तुमच्याकडे ठीक ठीक आहे ठीक आहे नक्कीच मी नऊला येतो आणि देन सॉरी ठीक आहे आणि आपण परत निघून जाऊ मग ठीक आहे हां ठीक आहे ठेवतो हां